जे कंपोस्ट खत आहे त्याच्यामुळं झाडं किंवा रोपं जे आहे त्याच्याम त्याचा काही साईड इफेक्ट होत नाही झाडांवर ते नैसर्गिकरित्या राहते आणि झाडाची वाढ चांगली होते फळं छान येते त्याला बहरते छान छान आणि कम्पोस्ट खतामुळं झा ते जे खा खाण्यायोग्य राहते काही फळ झाडे असतात काही आपले पालेभाज्या किंवा हे राहते त्याच्यामुळं त्याच्यावर काही शरीरावर हानिकारक परिणाम होत नाही ते ख कंपोस्टचा हा एक फायदा आहे जे रासायनिक प्रक्रिया केलेले जे राहते दुसरं खतनाशक आहे ते जे शरीरा राहते ते हानिकारक राहते त्याच्यामुळं आपली तब्येत वगैरे बिघडू शकते त्याच्यावर फवारणी हे ते करून